इथं सर्वप्रथम म्हणलं तर गणपतीच्या मूर्ती वगैरे सुबक आकर्षित बनवतात त्याच्यामध्ये कलरिंग म्हणा त्यांचे पेंटिंग्स म्हणा त्यांची कला म्हणा ह्या सर्व गोष्टीपासून लोक तर म्हणजे आकर्षित पण होतात आणि घेण्यामध्ये उत्साहित पण होतात प्रोत्साहित होतात तसंच आजूबाजूला महालक्ष्मीची मूर्तीका तयार करणे त्या त्या प्रत्येक सणावरानुसार मूर्त्या तयार करून भेटतात